आमच्याकडे एक गाय आहे त्या गाईसाठी आम्ही घराच्या बाजूला एक गोठा बांधलेला आहे माझे वडील त्या गाईचे गाई कडे ग त्या गाईचा सांभाळ करतात सकाळी दररोज रो दररोज सकाळी तिला खायला आणि एक पाण्याची बादली भरून ठेवतो पिण्यासाठी त्यानंतर माझे वडील तो गोठा साफ करतात तो पर्यंत ती गाय तिचं खाणं खाते आणि पाणी वगैरे जर तिला प्यायचं असेल तर ती ते पिऊन घेते त्यानंतर माझे वडील त्या गाईचे दूध काढतात आणि दूध काढून झाल्यावरती ती गाय थोडा आराम आम्ही त्या गाईला थोडासा आराम करून देतो त्याच्यानंतर गोठा साफ झाल्यावरती ती गाय तेथे आराम करते आणि संध्याकाळ झाल्यावरती माझे वडील तिला चरवण्यासाठी डोंगरात घेऊन जातात तिचंच तिथे तिला एक दोन तीन तास त्या ठिकाणी फिरवतात त्या नंतर परत घरी येताना आमच्या इकडे एक तलाव आहे त्या तलावामध्ये त्या पाण्यामध्ये त्या गाईला एक थोडासा पंधरा वीस मिनटे ठेवतात त्याच्यानंतर तिला घरी आणून गोठ्यामध्ये ठेवतात त्याच्यानंतर तिला खायला आणि प्यायला देतात त्यानंतर ती गाय त्या गोठ्यात आराम करते